ग्रामीण भागातील व्यक्तींचे काहीही मत नसते खेळाबद्दल ग्रामीण व्यक्तींना वाटते आमच्या लेकरांनी खेळवं मोबाईल बघू नये आणि पुढे जावं तालुकास्तरीय जावं नंतर जिल्हास्तरीय राज्यस्तरीय पून्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर जावं आणि आपल्या गावाचं नाव मोठं करावं असं ग्रामीण भागातील व्यक्तींना वाटते